खेळांमुळे खूप फायदे आहे स् जिल्हास्तरीय खेळावर टबल परत तालुकास्तरीयवर पॅकेज खूप खूप मोठाले मिळते फुटबॉल असो क्रिकेट असो पॅकेज खूप कोरो कोरो काई काहीच्या मध्ये तर सरकारी नोकऱ्या मिळतात परत चान्सेस खूप असते सरकारी नोकऱ्यांची खेळामुळे क्रिकेट असो दोन दोन कोटी तीन तीन कोटी वीस वीस कोटीचे दहा दहा कोटीचे पॅकेज अस तिथं क्रिकेट फुटबॉलमध्ये परत कबड्डीमध्ये क लोकांच्या खूप कोटी कोटी रुपयाची पॅकेज मिळते त त्याच्यामुळे खूप फायदे होते लोकांचे खेळांमुळे फायदे म्हणजे नोकऱ्या मिळू शकते चांगले चांगले हा फायदे खूप होत्